आपण आपल्या घरी रोप तयार करण्याची असते रोप तयार करण्यासाठी आपल्याला माती त्यांना जतन करावे लागते त्यांची खूप सोय करायला लागते त्यांना आपण खतपाणी द्यावे लागते आणि रोप हे सगळ्यात बेस्ट राहते घरासाटी छान राहते झाडं वगैरे असल्याशिवाय घराची शान नसते झाड लावण्यासाठी त्यासाठी माती छान पाहिजे त्यांना ग गड्डा करून त्यांचं रोप तयार करावं लागते त्यांना पाणी द्यावं लागते जर आपण त्याला पाणी नाही दिलं ते रोप तयार नाही होईल लाल छोट्याचं मोठं करायचं क कसं त्यांची सोय करावे लागते त्यांना वेळोवेळ पाणी द्या लागते त्यांना वेळोवेळी त्यांची सोय करायला लागते त्यांना वेळोवेळी खत द्यावे लागते रोप तयार करण्यासाठी त्यांना भरपूर आपल्याला काळजी घ्यायला लागते जसं मुलाची काळजी तशी रोपाची काळजी घ्या लागते रोपं झाड आपण ज्या लावू आपला शरीरात आपल्या घरी झाड असेल ते छान घ घर राहतात आणि घर पण छान वाटते झाडामुळे आपले घरही छान दिसत नाही झाडाची क जतन करायची असेल तर आपल्या घर चांगलं दिसायला झाडं लावा घरी झाडाशिवाय आपल्याला हवापाणी नाही भेटू शकत रोप तर आपण ज्या वेळेस झाडे असतील त्याच आपल्या घराला शान असते घराची छान असते आपली प्रकृती छान राहते छान फुलं दिसते झाडांना वेगवेगळी रोनक येते झाडाचं पान छान दिसते रोप तयार केला आपण त्यांना भरपूर आपण जतन करा त्यांची छान काळजी घ्या त्या झाडामुळे आपलं संरक्षण छान होते घरात छान शेतीमध्ये आपणही तसंच काही लावलं शेतीमध्ये वगैरे आपण सोयाबीन करा त्यांची जतन करा त्यांच्यासाठी पण छान आपल्याला जर असेल त्यांना प पराटीला छान लावा त्यांना बी टाका त्यांचं रोप तयार करा त्या याच्यापासून आपल्याला प कापूस मिळतो कापसामुळे आपलं भरपूर आपल्या घरी सोयीस्कर होऊ शकतो सोयाबीन तसं सोयाबीन लावलं आपण तर आपल्या घरी सो सोयाबीन आपण तेल होऊ शकतो त्यामुळे आपलं शेतीमध्ये आपण हर प्रकारे त्यांचं जर रोप केलं त्यांची जर जतन केली तर आपल्यालाही माल भेटू शकतो आपल्याला स्वस्त याच्यामध्ये त्यांना आपल्याला खाण्याचे भरपूर आपल्या शरीरासाठी छान त्यांचा हे असतो चणा आपल्याला पिकेल तर चण्याची डाळ भेटू शकतो आपण त्यांचे रोप तयार करून त्यांचं संरक्षण करा त्यांना फवारे द्या त्यांना रो त्यांना सल्फेट द्या त्यांची जतन करा त्यामुळे आपल्याला छान संरक्षण होते आणि शेतीचा पण फायदा होतो